नमस्कार हां श्रेयस गॅस एजन्सीस ना हां मी योगिता गोडबोले बोलत आहे आधी आम्ही पुणे येथे राहत होतो पण सध्या आमची बदली इथं कोल्हापूरमधे झाली आहे मंगळवारपेठ हां इथं आमच्या शेजाऱ्यांना विचारल्यावर सांगितलं की तुमच्याकडं एच पी एस एजन्सीची डीलरशिप आहे हां हां बरोबर बरोबर काय झालं आहे सर आम्ही पुण्यामध्ये राहत होतो पण आमचा गॅस त्या वळेला दर्शन गॅस कर्वे रोड यांच्याकडून यायचा आणि आता आमचा तोच नंबर आम्हाला इकडं बदलून हवा आहे आणि आमचा तो नंबर आहे गॅस क्रमांक बारा चौतीस छप्पन्न हां आहे तर मला यासाठी काय म्हणजे पत्ता वगैरे बदलून घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल काय काय कागदपत्र ला लागतील तुम्हाला

हां म्हणजे आधार कार्ड गॅसचं पुस्तक बरं आणि फोटो ठीक आहे ठीक आहे आणि फॉर्म बदलून वगैरे काय लिहायला हां फॉर्म लाग तुम्ही भरून घ्याल काय तिथं ओके ओके मग मी मग ऑफिसला येऊन जाईन तुमच्या कागदपत्रं वगैरे सगळं देऊन जाईन आणि मग कधीपर्यंत तरी हे सगळं होईल किती दिवस तरी लागतील पंधरा अरे बापरे खूपच वेळ होतो सर जरा अलीकडं होऊ शकणार नाही का नाही शक्यतो लवकरात लवकर बघा की जेणेकरून आम्हाला गॅस सिलेंडर मिळेल ओके ओके चालेल चालेल ओके हां हां थँक्यू हां